डेंग्यू सा डेंग्यूसारख्या तापासाठी वाचण्यासाठी साफसफाई राहणं आवश्यक आहे जे आजूबाजूला व ठाय आपल्या घरी कुठेही पाणी जमा नाही झालं पाहिजे त्याच्याने मच्छर जास्ती होतात आणि ते मच्छर नाही झाले पाहिजे म्हणून मच्छरदाण्याचा उपयोग केला पाहिजे डास लावले पाहिजे अगरबत्ती कॉइल मिळतात ते लावले पाहिजे आणि स्वच्छ राहणं आवश्यक आहे आणि कचरा गाडी कुठे जरी असल्या तर त्या डेंग्यू जास्त पसरतात म्हणून कचरा गाडी नको आणखी घरी साफसफाई असो